माझे ध्येय म्हणजे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बँकिंग क्षेत्रात मला माझा करिअर करायचे आहे त्यासाठी मी पुस्तके वाच वाचत असतो आणि बॅंकिंगचे क्लासेस पण लावले आहेत आणि मी शिक्षणासोबत परीक्षेची तयारी करीत आहे त्यासाठी पेपर कसे येतात परीक्षा कशी होते यांचा पण अभ्यास मी करीत आहे माझी ताई ही बँकिंग बँकिंग सेवेमध्ये आहे आणि तिने मला या सर्व्हीसमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केले व ती माझ्या अभ्यासासाठी मदत करते